सरकारच्या तर तशा भरपूर काही योजना आहे मातृत्व योजना आहे आरोग्यविषयक योजना आहे घरकुल योजना आहे कामगार योजना आहे पंडित दीनदयाल उपाध्य योजना आहे अटल पेन्शन योजना अशा भरपूर काही प्रकारच्या योजना आहेत आणि तसं आम्ही आरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे दवाखान्यात भरती होतो त्यावेळी एक ऑपरेशन झालं होतं तर आमच्याकडे तसे पैसे नव्हते पण त्या हॉस्पिटलला ती सरकारी एक योजना लागू होती की आयुष्यमान भारत कार्ड तर याबद्दल आम्हाला त्यांनी माहिती दिली आणि त्याबद्दल आमचा जो ऑपरेशनचा खर्च होता तो शासनाने पूर्ण केला त्यामुळे आमचा तिथे पूर्ण ऑपरेशनचा खर्च आणि दवाखाना मोफत झाला तर ह्या योजनेचा आम्ही लाभ घेतलेला आहे या नंतर कुटुंबकल्याण योजना आहे मातृत्व योजनेचा सुद्धा लाभ घेतलेला आहे अशा भरपूर काही योजना आहे आणि आणि त्याचा आम्ही भरपूर ज्या ज्या योजनेला आम्ही बसतो या ज्या ज्या योजना आम्हाला माहिती पडल्या आणि आमच्या वेळेनुसार आम्हाला लागू होतात त्या त्या योजनेचा आम्ही लाभ घेतलेला आहे